पातेली आमटी करायला रस्सा करायला कालवण करायला पातळ भाजी करायला पुलाव करायला बिर्याणी करायला कुकर भात शिजवायला डाळ शिजवायला खिचडी करायला खिचडा करण्यासाठी उकडण्यासाठी इडली करण्यासाठी कढई सुक्या भाज्या करण्यासाठी पातळ भाज्या करण्यासाठी तळण्यासाठी तांब्या पाणी ठेवायला पाणी पिण्यासाठी ताक ठेवण्यासाठी पेला पाणी ठेवण्यासाठी रस ठेवण्यासाठी सरबत पिण्यासाठी तवा चपाती करण्यासाठी भाकरी करण्यासाठी पुरणपोळी करण्यासाठी आप्प्याचा तवा आंबोळीचा तवा घावन उत्तपा करण्यासाठी गडू पाणी पिण्यासाठी ओगराळं पाणी काढण्यासाठी पाणी ओतण्यासाठी घागर कळशी मडकं पाणी साठवण्यासाठी